लहान असताना मी लपंडाव आम्ही पाच सहा मुली असायचो काकाच्या मुली आणि आम्ही लपंडाव खेळायचो म्हणजे लपायचं आणि एकमेकींना शोधायचं असे खेळ खेळायचो आणि त्यामध्ये खूप मजा यायची कधी कधी आपली घरं बनवायची असे सहा घरं बनवायची आणि कोय कोय खेळायची तेही खेळ खेळत होतो आम्ही लहानपणी आणि तेव्हा खो खो कोय खेळताना म्हणजे जर कोणाचं ती कोय जर हलली एकदाच ठोकर मारायची जर त्या याच्यामधे जर नाही गेला आमचे नियम असायचे ते जर त्या बॉक्समध्ये जर ती कोय नाही गेली आणि त्याला जर डबल तू जर पाय लावला तर तू आऊट झाली म्हणजे तुझ्यावरती भेंडी लागन असा आमचा गेम असायचा आमी तेव्हा खेळताना कोय कोय खेळायचो आणि एका पायाने लंगडी घालून ती कोय अशी समोर ढकलायची असं आम्ही खेळायचो आणि लपंडावही खेळताना कोणी सगळ्यांना शोधायचं एक जर नाही सापडलं तर मग जो अगोदर सापडन त्याच्यावरती तो लपंडावाचा राज्य यायचा आणि लपायचं पण कोणत्या एरियामध्ये जेवढा एरिया असला तेवढ्याच एरियामज्जे मज्जे ठरवलेला एरिया होता की एवढ्याच एरियामध्ये आपण लपंडाव खेळायचा तेवढ्याच एरियामध्ये खेळला गेला पाहिजे जर तू बाहेर कुठं लपली तर नाही तुला त्या गेममध्ये घेतलं जाणार नाही तुझ्यावरच तो डाव येईन आणि तुला तो द्यावा लागेल असं म्हणायचो आणि खेळताना एवढी मजा यायची लहानपणी की असं वाटायचं की खेळतच राहावं आता मोठं झालं तर असं वाटतेय की आपण तेव्हा लहान होतो तर लहानच राहायला पाहिजे होतं तेव्हा खेळायला उड्या मारायला भेटतात आता तसं नाही असं वाटते की लहान असलं की कोणी काही म्हणतेय बोलतेय तरी काही वाटत नाही पण असं खेळावंच वाटते खेळावंच वाटते असं वाटते ते वय आपलं परत यायला हवं